प्रत्येकाच्या आयुष्यात एखादीतरी कला असतेच आणि ती त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असते जसे की वक्तृत्व रांगोळी काढणे स्वयंपाक करणे विविध प्रकारच्या तयारी करणे की समजा एखाद्या ठिकाणी काही कार्यक्रम असेल तर तिथे आपल्याला त्याचे कशी आरास करायची आहे हे आपल्याला एखादी स्त्रीच चांगल्या प्रकारे सांगू शकते समाजामध्ये असे बऱ्याच वेळा होते की एखाद्या महिलेचा मा पतीचा अचानक मृत्यू होतो त्या वेळेस जर तिच्याकडे शिवणकला जर असेल तर हे खूप महत्त्वाचे असते आहे की ती तिला जी लहान मुले आहेत ती त्याच्यावर तिचा संसाराचा गाडा ओढू शकते आहे मला आठवते आहे की माझ्या आई आणि आजी नेहमी म्हणायची की ज्याच्याकडे शिवणकला आहे त्याच्याकडे जीवन जगण्याची कला आहे हे माझ्या आजीचे वाक्य मला आज खूप आठवते आहे कारण मा आ माझ्या आईने लहानपणापासून कपडे शिवून दोन्ही भावांची शिक्षणं केली आ होती आणि स्वतःही त्यातून शिकून नोकरीला लागली होती आणि तिच्या भावालाही नोकरी लागली होती त्यामुळे शिवणकला ही आयुष्यात खूप महत्त्वाची आहे शिवणकला हीच खरी जीवनकला आहे त्याचप्रमाणे आपण आज पाहतो प्रत्येकाचे जीवन हे खूप धकाधकीचे झालेले आहे एखादी महिला तिच्या घरात काम करून बाहेरचेही काम करण्यास तयार असते आहे पण कधीकधी ती फार थकते आहे त्यासाठी तिला पोळ्या बनवणाऱ्या महिलेची खूप आवश्यकता असते आणि ती यासाठी दामदुप्पट पैसे देण्यासही तयार होते आहे त्यामुळे एखाद्या साध्या आणि निरक्षर महिलेलाही तिच्या संसाराला उपयोग होत असते आहे